भारतीय संस्कृतीमध्ये योगाभ्यासाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे फार प्राचीन काळापासून योगाचं महत्त्व ऋषिमुनिंनी पण सांगितलं गेलेलं आहे योग मुळात एक आध्यात्मिक शिस्त आहे की जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे की जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्याचा प्रयत्न करते हे एक शास्त्र आहे शरीर निरोगी राहण्यासाठी माणसानं योगासनं जर का केली तर त्याच्या शरीर आणि मन बुद्धी याच्यावर अतिशय परिणाम चांगला परिणाम होतो की ज्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहतं दिवसभर तुम्ही आनंदी स् ज राहू शकता निरोगी आणि निरोगी जगण्याची कला हा योगामुळेच फक्त योगामुळेच प्राप्त होऊ शकते योगासनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर योगासनं जर का दररोज तुम्ही केलीत तर तुमच्या शरीराचे स्वास्थ्य अतिशय उत्तमरित्या राहते कोणत्याही प्रकारच्या रोगांना तुम्हाला थांबवून ठेवता येऊ शकते कुठलाही रोग तुमच्यावरती परिणाम करू शकणार नाही आहे मन आणि बुद्धी हे दोन्ही प्रफुल्लित राहतात योगासनामुळे तुमची बौद्धिक वाढ ही अतिशय चांगली राहते बुद्धिमत्ता आणि बुद्धिमतेचं तेज लक्षात राहणे कुठल्याही गोष्टीच्यामध्ये तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो आत्मविश्वास आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी योगनास योगासनाचे फार म्हणजे फार मदत होऊ शकते कारण आत्मविश्वास जर का तुमचा असेल तरच तुम्ही म प प प्रगती करू शकता योगाभ्यास जर का तुमचा असेल दररोज योगसाधना करत असाल ध्यानधारणा करत असाल तर तुम्हाला मन शांती प्राप्त होते की ज्यामुळे तुमचं शरीर पण निरोगी राहून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये काम करताना अभ्यास करताना नोकरी करताना कुठल्याही गोष्टी तुम्ही कार्यरत राहता तेव्हा तुम्हाला उत्साह एक प्रकारचा प्राप्त होतो तुम्ही त्या ठिकाणी कंटाळत नाही तुम्हाला शरात शारीरिक स्वास्थ्य प्राप्त असल्याकारणानं कुठल्याही प्रकारचे शारीरिक त्रास होत नसल्याकारणानं तुम्ही योगासनाचं जर का तुम्ही नैमित्तिक आचरण केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वत चा अधिकाधीक फायदा करून घेता येऊ शकतो योगासनाचे प्रकार आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यास सहज सहज मदत करतात फायदे अनेक आहेत परंतु ते फायदे कुठल्या योगासन केलं असताना काय फायदा होतो यासाठी तुम्ही नियमित योगसाधना करणे अत्यावश्यक असते कारण एखाद्या वेळा आपल्याला अंग लचकतं किंवा पाठदुखी पाठदुखीवर काय करायचं तर पाठदुखीवरती तुम्ही सर्वसाधारणपणे भुजंगासनसारखे आसनं जी असतात ती पाठदुखीला तुम्हाला त्रास देणार नाही असं हळू हळूवारपणाने जर का तुम्ही भुजंगासन केलं तर ते पाठदुखी की तुम्हाला कुठ योगासनं करताना महत्त्वाचं काय आहे तर कुठलाही ताण त्याला अतिरिक्त द्यायचा नसतो अतिरिक्त ताण जर का दिला गेला तर योगासनाचा तुम्हाला दुष्परिणामांना सुद्धा सामोरे जावे लागते ध्यानधारणा करताना मन शांती तुम्हाला प्राप्त होऊ शकते आपण ज्यावेळा प्राणायाम करतो योगासनामध्ये प्राणायामाला खूप महत्त्व प्राप्त आहे प्राणायाम करत असताना तुमचं मन आणि बुद्धी एकाग्र होत असते ओंकार जर का तुम्ही योगासनामध्ये आचरणात आणला म्हणायचा प्रयत्न केला तर त्या ओंकारामध्ये ओंकार म्हटल्याकारण तुमच्या शरीरातली सर्व अंगावरती तुमचा परिणाम होतो आणि प्रफुल्लता वाढीला लागते मन शांत डोकं शांत या सर्व गोष्टी तुम्हाला शांततेचा अनुभव घेता येऊ शकतो त्याचप्रमाणे योगासनामध्ये शवासनाला सुद्धा खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे शवासन म्हणजे तुमचे थोडक्यात आपली मह महत्त्वाचं काय आहे की सर्व अंग शिथिल करणे आणि शिथिलतेचा उत्कृष्ट अनुभव घेणे याच्यात काय होतं की शवासन तुम्ही केलं तर तुमच्या मनातली जी ग्लानी आहे शरीराचं योगासनं केल्यानंतर क आलेली थकवा जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला शांत करून टाकतो थोडक्यात कसं आहे की त्यातून तुम्हाला जो पडलेला ताण असतो तो ताण रिलीज करू शकतो ताण तो तुमचा कमी करू शकतो आणि त्यामुळं त्याच्यानंतर तुम्हाला परत प्रफुल्लतेने सर्व तुमचं कार्य करण्यास व तुम्ही आरामात कार्य करू शकता योगासनाच्या बाबतीत असं म्हणता येऊ शकेल की योगासनं हे तुम्हाला थोडक्यात निरोगी आयुष्य जगण्यासाठीचं कार्य करू शकतो तुम्हाला योगासनामुळे जे आरो कुठल्याही रोगांना तुम्ही थोपवून धरू शकता त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला ते तुमच्या शरीरावर हल्लाच करू शकत नाही तुमचं स प पाय म्हणा अंग म्हणा सर्वांंग तुमचं हे कुठल्याही प्रकारच्या दुखण्यापासून मुक्त होऊ शकतं किंवा मुक्त राहू शकतं आणि तुम्हा ते नेहमीची दिनचर्या आहे की रेग्युलर चालू शकते तात्पर्य काय तुम्ही दररोज योगसाधना करावी ध्यानधारणा करावी की ज्यामुळे तुमचं इ संपूर्ण आयुष्य मन बुद्धी हे सर्व तुमचं प्रफुल्लपणे कार्यरत राहील असं मला वाटते धन्यवाद